जीवनामध्ये खेळाचं खूप महत्त्व आहे व समजा भारतामध्ये आपण खेळाला जर का प्रोत्साहन द्यायचं असेल तर प्राथमिक जे काही शिक्षण आहे इथूनच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचा कसा प्रयत्न करता येईल यासाठी आपण तसा एक सिलॅबस किंवा तसा एक अभ्यासक्रम तयार करायला हवा जेणेकरून लहानपणी मुलांच्या मनावरती खेळाचं महत्त्व त्याची आवड ही जर का रुजली तर तो भविष्यामध्ये त्या खेळामध्ये प्राविण्य मिळून तो नक्की स्वतःचं कुटुंबाचं समाजाचं आणि भविष्यामध्ये देशाचंही नाव रोशन करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते